प्रत्येक घरातून प्रत्येक आईवडलांना असं वाटतं की माझा मुलगा हे मैदानी खेळ जास्त खेळावे पण या मोबाईलच्या विळख्यात इतका गुंतलेला आहे तरुण असो मुलं असो किंवा वृद्ध असो सगळेच या मोबाईलच्या गुंत्यात या मोबाईलच्या विळख्यात गुंतलेले आहे हा मोबाईल जर बंद झाला तर नक्कीच मुलं मुलं घर सोडतील घराच्या बाहेर येतील मैदानी खेळ खेळतील मैदानी खेळ जर ते खेळले तर त्यांचा सर्वांगीण विकास पण होईल इतकंच नाही तर त्यांचा बौद्धिक विकाससुद्धा होईल